बागकाम बागकाम हे दोन प्रकारचे असतात बाग ही एखाद्या घरामध्ये कुंड्यांमध्येपण लावली जाते किंवा जमिनीमध्येपण बागकाम केले जाते जमिनीमध्ये जे झाडे लाव लावण्यात येतात बागकामामुळे ती झाडे आणि त्याच्यासाठी साधने ही थोडी मोठ्या प्रकारची वापरली जातात आणि घरगुती बागकाम जे असते जे कुंड्यांमध्ये छोटे छोटे रोपं लावण्यात येतात त्यांचं संवर्धन केले जाते त्यांच्यामार्फत घराचं सुशोभिकरण जे केलेलं असते त्याच्यासाठी लागणारे जे काही साहित्य साधन आहेत ते थोडे छोट्या प्रकारचे असतात बागकाममध्ये लागणारा साहित्य सगळ्यात महत्त्वाचं जे आहे जे दोन्ही बागकामामध्ये लागते ते की कात्री कटिंग करण्यासाठी झाडांची कटिंग त्याचं जी वेडी वाकडी झालेली वाढ असते ती वाढ कमी करण्यासाठी तसेच माती ही मोकळी करण्यासाठी फावड्याचा उपयोग होतो जेणेकरून माती गच्च झाली तर त्याच्यामध्ये पाणी शोषलं जात नाही जमिनीमध्ये झाडांच्या ठिकाणी